सत्य घटना म्हटली तर बाबासाहेबाचीच ही घटना खूपच भारी होती सत्य घटना आहे ती आणि तो इतिहास बाबासाहेबांचा असा वाचला की डोळ्यात मधून अश्रू येतात की खरंच कसा महामानव होता कसा तर्कशास्त्र होता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यां त्यांनी आपल्या समाजासाठी काय केलं काय नाही केलं हे सगळं मला म्हणजे ते वाचल्यावर मला डायरेक्ट डोळ्यामधून पाणी आलं आणि त्यांनी आपल्यासाठी जे कार्य केले ते जर त्यांनी केलं नसतं तर आज आपल्या लोकांचे काय हाल असते हे फक्त आपल्यालाच आपल्याला माहीत नाही पण हे त्यांनी जे केलं ना ते खूप चाम का चांगलं काम केलं आहे आपल्यासाठी आणि त्यांचे उपकार आपण जन्मोजन्मी फेडू शकणार नाही कधीच नाही आपणच का कोणताच व्यक्ती फ त्याचे उपकार फेडू शकत नाही आणि मी त्यांचं ते पुस्तक वाचलं त्यांचा पूर्ण इतिहास वाचला की त्यांनी कोणत्या कठीण काळामधून समोर आलेले आहेत त्यांच्यावर लोकांनी किती अन्याय केले तरी त्यांनी हार मानली नाही म्हणून त्यांचं ते पुस्तक वाचल्याबरोबर डोळ्यामधून पाणी येतं आणि ते पाणी आलं की असं वाटतं की खरंच हे महान व्यक्ती हे महान व्यक्ती होते म्हणून आज आपण सुखी आहे त्यांच्यामुळे आज आपल्या तोंडावर हास्य आहे नाही तर आपल्याला सुद्धा गा लोकांनी असंच कामं धंदे करायला लावले असते गुलाम्या करायला लावल्या असत्या त्यांच्या हाताखाली आपल्याला ठेवलं असतं मारलं असतं झोडलं असतं जसं अगोदर केलं होतं पण बाबासाहेबांनी सगळा आपला इतिहासच बदलून टाकला आणि आपल्याला सोन्याचं सोन्याचं घरदार करून दिलं आपल्याला सगळं काही व्यवस्थित करून दिलं